हॅलो महारा महाराष्ट्र बँकमधून बोलतो तुम्ही थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता लोनसाठी तर मला सांगा तुम्हाला किती लोन पाहिजे होतं अडीच तीन लाखापर्यंत पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे होतं तुमचा ऑलरेडी तो आहे उद्योग की आता नवीन चालू करायचा आहे मग नवीन चालू करायचा आहे तर मला सांगाल का तुमचं कपड्याचं म्हणजे कोणत्या एरियामध्ये टाकायचं आहे तुम्हाला ते दुकान वगैरे पेठमध्ये टाकायचं आहे बरं बरं तुमचं न मला डॉकुमेंट सेंड करा मी चेक करून पाहतो तुमचं काही तुमच्याजवळ शॉप ॲक्ट लायसन वगैरे आहे का ज काढलंय का तुम्ही दुकानसाठी शॉप ॲक्ट नाही काढलं आहे अजून है ना बरं बरं आता ते कसं आहे तुमचं आधार काड पॅन काड मला ते सेंड करा मी चेक करतो तुमचं सिबिल वगैरे किती आहे मी ते चेक करतो हां आणि ते सिबिल चेक करून मी तुम्हाला कळवतो कितीपर्यंत भेटू शकते तर मला तुमचं पूर्ण डॉकुमेंट लागतील पण आधार काड पण पॅन काड पण सिबिल चेक करतो त्यानंतर इलेक्ट्रिक काड लागणार राशन काड लागणार ते इलेक्ट्रिक बिलचं बिल पण लागणार त्याच्यानंतर वोटींग आय डी पण लागणार तुम्ही जिथं रहाता त्याची एक वेळ मला व्हिजिट पण घ्यावी लागणार घराची पण आणि जिथं दुकान टाकणार त्याची पण व्हिजिट आणि याच्यानंतर मग आपण बघू पण तुम्हाला ना शॉप ॲक्ट लायसन अगोदर काढावं लागणार हां ते शॉप ॲक्ट लायसन काढल्यानंतर मग तुमचं काय होत आहे ते पाहतो तुम्ही एक काम करतो तुम्ही काय करा मला तुमचे एवढे डाकुमेंट्स सेंड करून द्या आता मी आहोत थोड्या वेळात मिळतं तर हे करत आहोत तं मी तुमचं पहिले सिबिल चेक करतो आणि सिबिल जर चांगलं असणार तर मग समोरचं हे होणार समोरचं जे काही बिल वगैरे काय करायचं ना ते नंतर होणार चालतं आहे हां तर तुम्ही मला काय करा आधार काड पॅन काड हे सर्व मला सेंड करून द्या मी सिबिल चेक करतो आणि मी काय म्हणतो तुम्ही प्रॉपर इथलेच आहे ना रहाणं कुठे आहे म्हटलं तुम्ही मोठ्या उंबरीमधे राहता आणि दुकान तुम्हाला पेठमधे टाकायचं आहे

बरं बरं बरं ठीक आहे या अगोदर तुम्ही काही दुकान वगैरे टाकलं होतं का की पहिल्यांदाच करत आहा बरं बरं ठीक आहे मी चेक करतो तुम्ही काय करा मला आधार काड पॅन काड पाठवून द्या तुम्ही ठीक आहे ठीक आहे